माझा सगळ्यात खेळ पुराणा जो खेळ आहे जे माझ्या आठवण आहे ते आहे फूटबॉल फूटबॉल माझा एक लहानपणाचं सर्वात चांगला खेळ म्हटलं माझ्या जीवनातील जे आहे ते आहे फूटबॉल जे माझे जे कलिग्स आहे जे माझे ने रिलेटिव्स ने मित्र वगैरे जे आहेत त्यांच्यासोबत मी खेळायला जायचा एकदा खेळता खेळता मला खूप जोरात मी पडलो तर तो त्या पडण्यामुळं मला एक खूप जास्त मार लागला पायामध्ये तर जेव्हा कधी पण मी माझं लक्ष जेव्हा पायाकडे जातं तर मला आ खेळ ना तू खेळाचा टाईम मला खूप जास्त आठवतो असा एक प्रसंगणी माझ्यासोबत झालेला म्हणून हा खेळ खूप जास्त आवडतो